नमस्कार माझे नाव पांडुरंग फुले आहे तरी पुस्तकाचं जर वाचायचं झालं तर मला सर्वात जास्त आवडते भगवद्गीता आणि इतर आध्यात्मिक पुस्तके तर ही पुस्तके माणसाच्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे असतात जर माणसाला जीवनाचा अर्थच जर समजला नाही तर मग जीवन जगून काही मतलब नाही त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपल्याला ही भगवद्गीता हे माझं सर्वात आवडीचं पुस्तकं आहे कारण की त्यामध्ये जीवनाचा सार दिलेला आहे कसं जगायचं आहे काय नाय जन्म काय मूत्यू काय का इथं माणूस जन्मा आला म्हणजे तू काय कायमसोरी राह राहणार नाही हे माणसाला समजणे गरजेचं आहे त्यासाठी आध्यात्मिक पुस्तकं वाचणं हे खूप महत्त्वाचे आहे त इतर पुस्तकं आहेत समजा नॉलेजसाठी ते ठीक आहे ओके ते नोकरीपर्यंत पैसा कमवण्या परपर्यंत ठीक आहे पण जर आपण आध्यात्मिक पुस्तकं वाचली तर आपल्याला जीवनाचं सार समजत आहे त्यासाठी आध्यात्मिक पुस्तकं हे खूप महत्त्वाचे आपले तसेच वेद पुराण उपनिषद हे पुस्तकं सर्वांनी वाचलीच पाहिजे कारण की जर जन्माला आले आणि जर तुम्हाला मूळ जीवनाचा गाभाच नाही समजला तर मग जीवन जगणे हे व्यर्थ जाईल आला आणि नि तसाच गेला असं होईल त्यासाठी माणसाने आध्यात्मिक पुस्तकं वाचावीत ही सर्वांना नम्र विनंती आहे रामकृष्णहरी